आमच्या गावात मंदिर आहे मंदिर आहे त्यांच्यासाठी बसेस ट्रॅव्हल्स ॲटो येतात तिकडून खूप सारे लोक येतात तर ते कचरा करून ठेवते सफाईवाले सफाई करतात आणि सा जे कचरा करते त्यांच्यासाठी डस्टबीन ठेवलेले आहे तिथे जे लोक नवीन आले तिथे नवीन नवीन दुकानं लावले खेळण्याची दुकान लावली आहे पूजेचे दुकान लावले आहे हाराचे दुकान लावले आहे खूप खूप दुकान आहे आणि खेळ खेळणी आहे खूप छान आहे खूप लोक येतात दर्शनाला आमच्या गावात यात्रा पण भरतात तेव्हा पण खूप जण येतात खूप सारे दुकानं राहतात